माझ्याकडे सध्या अभ्यासाचे किंवा आवडते पुस्तक म्हणलं तर रा श्री मोरवंचीकर सरांचे नदीशी संबंधित जे पुस्तकं आहेत ती उपलब्ध आहेत शुष्क नद्यांचा आक्रोश म्हणा नदीची संस्कृती आहे म्हणा यांसारख्या पुस्तकांचा स् सध्या मी वाचन करीत आहे हे पुस्तकं औरंगाबाद इथून मी विद्या बुक्स्स् पब्लिकेशनमधून घेतलेली आहेत